हॅलो मी बाबा ट्रॅव्हल्सवरून बोलतो तुम्हाला ट्रॅव्हल्सचा एक मी प्लॅनिंग केलं होतं कॉल केला होता ट्रॅव्हल्सबद्दल तुम्हाला काय प्लॅन करायचा होता ट्रॅव्हलिंगच्याबद्दल हां हां हां बरं सर किती लोक आहेत सर तुम्ही सहा जण म्हणजे तुम्हाला सिक्स सिटर चालेल इनोव्हा वगैरे इनोव्हा इरटीगा तसं आपण आहे ना अब् अकोल्याचे ज म्हणजे जवळपास शंभर किलोमीटरच्या एरिया पण चौ चौदा रुपयानं घेतो तसं ते शंभर किलोमीटरपेक्षा जास्त रन जर होते तर आपण पंधरा रुपये किलोमीटरना घेतो त्याच्यामध्ये आपण पंधरा एक रुपये किलोमीटरच्या याच्यामध्ये ए ची पण प्रोव्हाईड करतो हं आणि जवळपास असून टोल नाक्याचं सर तुमच्याकडे राहील आणि बाकी ट्रॅव्हलिंगचं जे राहील ते जेवणाचं वगैरे ते तुमच्याकडेच राहील पूर्ण ड्रायवरचं वगैरे हां तर आणि झोपायची व्यवस्था पण चांगली असेल गाडी पण व्यवस्था चांगली आहे आणि काही तुम्हाला कुठे त्रास येणार नाही आहे की त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ सर हां सर आहे आपल्या आपल्याकडे झायलो कार पण आहे झायलो आहे इनोमा आहे झायलोचं सेम आहे सर सगळ्या गाड्यांचं किलोमीटर आता ना सेमच आहे हां फक्त कसं आहे की जी अवलेबल असेल त्या गाडीवर आपण पाठवतो हां आता ज्या हां इ इनोव्हा गाडी सध्या आपल्याकडे खाली आहे तुम्ही तुमची जर प्लॅनिंग जर चेंज करत असाल डेट वगैरे चेंज होत असेल तर मग आपल्याला की नाही तुम्हाला दुसरी मी तुम्ही जे म्हणताल ती गाडी अवलेबल करून देऊ शकतो तीन दोन तीन प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवलेबल आहेत आणि इथून पुणे म्हटलं तर जवळपास पाचशे ते सहाशे किलोमीटर जाणं होते आणि पाचशे सहाशे किलोमीटर येणं होते हां तर रिटनचं पण त्याच्यामध्ये रेंट राहते हां आणि ड्रायवरचं तुमच्या इकडे काय म्हटलं सर सर आता समजा आपण आता समृद्दी महामार्ग झाला तर जवळपास तर आठ तासामध्ये आठ ते दहा तासामध्ये पोचून जाऊ सर आपण एवढ्या लवकर पो पोहचेल ना समृद्धी महामार्ग आपल्या जवळपास शिर्डीपर्यंत आहे त्याच्यापुढे नाही आहे हां म्हणजे जवळपास आपले आधीच आठ तासातले सहा तास आपले कमी झाले हां म्हणजे सर मग त्याच्यापुढे तीनचार तास लागतील म्हणजे सहा अन् चार अजून दहा सातआठ आठ घंटे मॅक्झिमम पकडून चाला

हे ना तर तुम्ही हो हो तुम्ही ऑफिसवर येऊन जा म्हणजे आपण त्याच्यावर डिस्कशन करून बुकिंग करून घेऊ तुमच्या कारची ओके ठीक आहे सर थॅंक्यू